एक लाख दहा हजार दोनशे वीस पाच हजार पाचशे पन्नास तीन हजार चारशे चाळीस आठ लाख दहा हजार दोन लाख